बाईकची काळजी ब घ्यावीच लागते माझी ही दुसरी बाईक आहे याच्या आधी एक बाईक होती ती जवळजवळ सहा ते सात वर्ष मी वापरली त्याच्यानंतर आता ही दुसरी बाईक आहे ती आता मी सहा ते सात वर्ष वापरतो आहे पण बाईकची काळजी ही नक्की घावी लागते पण शेवटी ते यंत्र आहे आणि यंत्राची काळजी घेतल्याशिवाय त्याचा मेंटेनन्स ठेवल्याशिवाय ते यंत्र तुम्हालाही साथ देत नाही त्यामुळे रेग्युलर अगदी व्यवस्थितपणे त्या बाईकचं सर्व्हिसिंग करणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे रेग्युलर त्याला तेल पाणी करणं पूर्ण पेट्रोल व्यवस्थित आहे की नाही ऑइलिंग व्यवस्थित आहे की नाही या सगळ्या गोष्टी पाहणं हे बाईकच्या आरोग्याची काळजी घेणं असं आपण म्हणूया असं पण म्हणू शकतो हे सगळं करणं आवश्यक आहे असं मला वाटतं कारण ज्या वेळेला तुम्ही लांब पल्ल्याच्या प्रवासाला जाल त्या वेळेला जर कदाचित ह्या गोष्टी केल्या नसतील किंवा बाईकमध्ये काय बिघाड असेल तर मात्र तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो त्यामुळे हे सगळं टाळण्यासाठी बाईकची काळजी घेणं आवश्यक आहे आणि बाईक चालवणं कंटाळवाणं वाटत का अजिबात नाही खूप आनंद मिळतो